हो जमेल ना शाही मस्तानीची आहे पॅटन तुम्हाला कोणता शिवायचा आहे त्याच्यावर डिपेंड करते हा आणि आठशे रुपये त्याची शिलाई आहे तर लागतील शंभर रुपये नाही हो रेट तेच चालू आहे आता सध्या मार्केटमध्ये हा तर त्याचे शंभर रुपये लागतील ना पेशवाईचे जास्त आम्ही सहाशे रुपये घेतो

हे चार दिवस लागतील म्हणा नाही हो माझे माझ्याकडे भरपूर काम आहे माझी कारागिरी खाली नाही आहेत एक कारागीर तर येत नाही त्याची तब्येत बिघडला नाही तुम्हाला करतो आता तुम्हाला का अर्जंट आहे तर ते पहावं लागेल मला कोशिश करावं लागेल प्रयत्न प्रयत्न प्रयत्न करतो कधी पाहिजे तुम्हाला नाही तर हे अर्जंट आहे तर तुम्हाला आणि तुम्ही पैसेही कमी करतात त्याच्यात तुम्हाला अजून शंभर रुपये लागतील बरं जास्त हो कारण की कारागिरी ठीक आहे ना ठीक आहे हां ओ हजार रुपये लागतील ना ठीक आहे